राज्यातील लोकं त्यांचा सांस्कृतिक वारसा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने साजरा करतात जसं की मी आता अंबरनाथ तालुक्यात राहतो अंबरनाथ तालुक्यामध्ये आर्ड फेस्टिवल हा कार्यक्रम साजरा होत होता आर्ड फेस्टिवल हा मुख्यतः महाशिवरात्री च्या तीन चार दिवसाआधी हा कार्यक्रम राबवला जातो तर ह्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम अंबरनाथ शहराला पूर्णपणे सजवण्याचा कार्यक्रम केला जातो शिवमंदिर जे आहे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन शिवमंदिर ज्याला म्हणतात ते शिवमंदिर सजवलं जातं त्यानंतर त्याच्याच बाजूला एक मोठा स्टेज उभारला जातो त्या स्टेज उभारल्यानंतर जे आमच्या अंबरनाथमध्ये आमदार आहेत किंवा मग खासदार आहेत हे सर्व मिळून एक फेस्टिवलची तयारी करतात त्या फेस्टिवलमध्ये ते कलाकार नृत्यकार संगीतकार ह्या वेगवेगळ्या कलाकारांना बोलवतात आणि त्यांचे प्रोग्राम्स ठेवतात त्याचे पास वाटले जातात पास वाटून हे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना ते पास दिले जातात हा प्रोग्राम संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये असतो ह्या कालावधीमध्ये जेवढे सामान्य नागरिकांकडं पास आहे त्या नागरिकांना त्याठिकाणी प्रोग्राम पाहायला भेटतो त्यानंतर संगीतकार आपले संगीत संगीताने संगीत गाण्यास सुरूवात करतात आणि सर्वांना आपली कला त्याठिकाणी दाखवतात कोणी कलाकार येतात ते कलाकार येऊन त्यांच्याजने उद्घाटन सोहळा होतो आणि अशाप्रकारे जत्रा लागतात लहान लहान मुलांसाठी खेळण्याच्या बरेच प्रकार असतात तर लहान मुले त्या फेस्टिवलमध्ये त्यांच्यापरीने त्या गोष्टीचा स्वाद घेतात खाण्यापिण्याचे सामान असतात बरेच असे फंक्शन असते म्हणजे हा एक मोठा उत्सव म्हणून साजरा होतो तर हा पूर्णपणे सात दिवस याठिकाणी प्रोग्राम असतात तर असा हा राज्यातील लोकं किवा तालुक्यातील लोकं आपला सांस्कृतिक वारसा वारसाच साजरा करतात